मंदिरामध्ये होणारे कार्यक्रम तर भरपूर आहेत काकड आरतीपासून भागवतापर्यंत भरपूर कार्यक्रम हे वेगवेगळ्या स्वरूपातील मांडल्या जातात भागवत संपल्यानंतर भंडाऱ्याचा मोठा एक उत्सव राहतो त्याचप्रमाणे गणपती उत्सव दुर्गा उत्सव शारदा उत्सव हेसुद्धा त्या मंदिराच्या परिसरातील लोक सगळे मिळून साजरा करतात